नमस्कार मित्रांनो तर नोकरीबद्दल आणि अभ्यासाबद्दल सांगायचं म्हटल्यास सध्या तर मी एक वर्क वर्क स्टुडन्ट म्हणून काम करत आहे कुठल्याही प्रकारची नोकरी नाही आहे मला तर अभ्यासामधे सांगायचं म्हटल्यावर अभ्यास करणे मानवी जीवनासाठी सगळ्यात महत्त्वाचा महत्त्वाचं आहे काय त्याची कारणं जी आहे वेगळ्या प्रकारची असू शकतात तर सगळ्यात पहिलं कारण म्हणजे तुमची बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी तुम्हाला वाचन करावं लागेल अभ्यास करावं लागेल वेगळे पुस्तकं तुम्हाला वाचावं लागेल त्यामुळे तुमची बौद्धिक क्षमता जी आहे ती चांगल्या पद्धतीने वाढेल आणि तुम्ही कार्यक्षम माणूस म्हणून जगू शकाल दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीसाठी आता अभ्यास करणं म्हणजे तुम्ही काही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टीचा तुम्ही अभ्यास करू शकता तर या अभ्यासातून तुम्हाला नोकरी साध्य करण्यासाठी सु म मदत होते आणि त्याचबरोबर एक सामाजिक प्राणी म्हणून जगण्यासाठीबी तुम्हाला अभ्यासाची किंवा वाचनाची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे असं मला वाटते चौथी गोष्ट म्हणजे तुमचे विचार चौथी गोष्ट म्हणजे तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी किंवा लोकांसमोर तुमचे विचार मांडण्यासाठी अभ्यासाची किंवा वाचनाची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे असं माझं अभ्यासाबद्दल म्हणणं आहे